हॅलो

अच्छा

हं हां मला मला हे म्हणायच हां मला हे म्हणायचं आहे की आता आपण त्यांना एखाद्या व्यक्तीचं व्याख्यान वगैरे ठेवणार आहोत मग ते कोणती व्यक्ती बोलवायची आपण हो पण ते हां असे विज्ञानाचे शिक्षक वगैरे हं

हो बरोबर आहे

बरोबर हां हां हां मुलांचा हां हो हो बरोबर आहे कारण की मुलांना हा हां तर मुलांना जास्तीत जास्त हं मुलांना जास्तीत जास्त विज्ञानाच्या प्रयोगाबद्दल माहिती पण मिळू शकते किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचं त्यांना नॉलेज पण मिळू शकतं आणि भविष्यात हे मुलांना मुलं हे आधुनिक तंत्रज्ञान वापरताना गोंधळणार नाही घाबरणार नाही आणि त्यांना ते ह आपल्याला त्यांना ते बेसिक माहिती होऊन जाईल ठीक आहे सर झालं